नमस्कार मॅडम

मॅडम तसं जर पाहिलं तर अॅज् कंपेयर टू अमरावती बुलढाणा हे खूप थंड हवेचं ठिकाण आहे म्हणजे अॅक्च्युअली काय आहे की ते असं उंचावर आहे तुम्ही कुठल्याही साइडला बुलढाण्याला आला तर घाट हा तुम्हाला लागतोच आणि त्यामुळं ते समजायला हरकत नाही की ते हाईटवर असल्यामुळं तिथलं ता टेंपरेचर जे आहे हे कमी असतं खूप कमी नाही म्हणता येईल पण अॅज् कंपेयर टू द अदर सिटी अकोला बु अमरावती याच्या कंपॅरिजनमध्ये तिथलं टेंपरेचर जे आहे हे खूप कमी हे असतं आणि त्याच्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही तिथे इथे कंफर्टेबल राहू शकता आणि शक्यतोवर पावसाळा जो आहे हा पावसाळा थोडा बाकीच्या याच्या मं कंपॅरिजनमध्ये जास्तच पाऊस पडतो इथे पावसाळ्याचे मॅक्झिमम् चार महिने जे असतात त्यावेळेस मॅक्झिमम् पाऊस बुलढाण्यामधेच पडतो आणि दुसरी गोष्ट हिवाळा तर टेंपरेचर एकंदरीत कमी असल्यामुळं हिवाळा खूप थंड जातो जानेवारी महिन्यामधे आपण जर पाहिलं तर एवढं एक्स्ट्रीमली कोल्ड टेंपरेचर असतं की जेणेकरून आपल्याला घराच्या बाहेर पडणं अशक्य होऊन जातं कधी कधी तर हिवाळ्याच्या वेळेस मध्ये इथे आपण जसं म्हणतो की एकदम थंड काश्मीरसारख्या ठिकाणी जसं फॉग वगैरे असतं तसं इथं आपल्याला कधी कधी अनुभवायला मिळतं की सकाळच्या वेळेस तुम्ही जर बाहेर निघालात तर तुम्हाला समोरची कुठलीच गोष्ट दिसत नाही कंटिन्यू म्हणजे खूप त्याला आपण हे म्हणतो की कसं खूप जास्त फॉग हे असतं आणि टेंपरेचर जर तसं पाहिलं तर थंड असल्यामुळंच या सगळ्या गोष्टी इथे होतात तुम्हाला मॅडम जर तुम्ही याला जर एन्व्हायर्नमेंटच्या दृष्टीकोनातून पाहायचं असेल क्लायमेटिक कंडिशनच्या दृष्टीकोनातून तर तुम्हाला उन्हाळा चांगला जाईल कारण उन्हाळ्यात इथे बाकी याच्या म पेक्षा बाकी सिटीजपेक्षा टेंपरेचर हे खूप कमी असतं आणि याच्यामुळं तुम्हाला असं उन्हाळ्यात इथे जाणवत नाही की खूप जास्त उन्हाळा आहे किंवा खूप जास्त ऊन्ह आहे तुम्ही दुपारच्या वेळेस सुद्धा इकडे कुठं तुम्हाला व्हिजिट द्यायची असेल तर तुम्ही व्हिजिट देऊ शकता बाकी सिटीमध्ये तसं नाही खूप जास्त टेंपरेचर असतं इथे तेव्हा त्यामानानं खूप कमी असतं हो मॅडम जरूर फोन करा चालेल चालेल